हॅलो रंगोली हॉटेल नमस्कार मी तुमच्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर केले होते त्यामध्ये मी आलूची भाजी ऑर्डर केली होती मला सकाळी दहाला ऑर्डर दिल्यावर बाराला ऑर्डर मिळाली आणि आता मी जे जेवायला बसलो तर या आलूच्या भाजीचा वास येत आहे ही आलूची भाजी विटली आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी वापस घेऊन मला ताजी भाजी द्या नाही तर मला माझे पैसे परत द्या कारण असे विटलेले अन्न कुणीच खाऊ शकत नाही आणि मी ही खाऊ शकत नाही